हॅलो वैभव रेस्टाॅरंट सचिन बोलतो ना अरे ॲपवर तुझा नंबर आहे तर तूच माझी ऑर्डर घेऊन येणार आहेस ना गृहलक्ष्मीनगरच्या इकडे तर मग कुठे आहे सध्या तू ऑर्डर तर घेऊन येतो आहे ना तू अरे मला उशीर होत आहे जायला तरी तू लवकर येशील का कारण माझ्याकडे वेळ नाही आहे तू सध्या कुठे आहेस कुठपर्यंत पोचला आहेस तू दोन वाजताच्या आतमध्ये येऊ शकतोस ना अरे नाही नाही मला लवकर ऑर्डर पाहिजे होती मी खूप वेळपासून वाट पाहत आहे तू येशील ना लवकर हो बरं बरं पंधरा मिनिटाच्या आत अरे तू पंधरा मिनिटं किती वेळपासून सांगू सांगत आहेस पंधरा मिनिटं पंधरा मिनिटं करत करत एक तास झाला तुला तू आलास नाही अजून अरे आम्ही काय संध्याकाळपर्यंत तसंच राहायचं का अरे दोन तासच्यावर झाले तू ऑर्डर देऊन आणि तू अजून आला नाहीस अरे लवकर ये अजून किती वेक किती वेळ लागेल अरे बाकीचे कामं सोडून दे आणि लवकर इथे ये ना चल ठीक आहे मी पंधरा वेळ मिनिट वाट पाह पाहील नंतर मी वाट पाहणार नाही मी कॅन्सल करू शकतो मी कॅन्सल करीन ठीक आहे हो